नमस्कार सिंधुदुर्ग कॅब सर्विसेस का हां बरं मी आज्ञा बोलते आहे मला जरा सिंधुदुर्गात पर्यटनासाठी कॅब हवी होती नाही झालं आहे असं आम्ही आलो आहे मुंबईहून आमच्या गाड्या घेऊन पण अचानक प्रॉब्लेम झाला गाडीचा त्यामुळे ती इथे गॅरेजला टाकावी लागली आहे तर आम्हाला सिंधुदुर्ग फिरण्यासाठी साधारण आम्ही आठ माणसं आहोत तर आठ माणसांना पुरेल अशी गाडी आम्हाला हवी आहे नाही झालं आहे काय की आमचा पहिलाच दिवस आहे आज पर्यटनाचा म्हणजे सगळंच सिंधुदुर्ग फिरणं बाकी आहे त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर जर गाडी मिळाली असती ना तर मग आमचा प्रवास आम्हाला सुरू ठेवता आला असता असं आम्ही आत्ता आलो आहे कुडाळ कुडाळमध्ये आहोत आणि आम्हांला कणकवली देवगड मालवण कुणकेश्वर असं ते सगळं फिरायचं आहे तर मग तुमचा ड्रायवर असेल गाईड असेल की कसं काय बरं काय चार्जेस काय होतील कारण आम्हाला गाडी मोठी लागेल आम्ही आठ माणसं आहोत साधारण इरटीगा वगैरे चालेल नाही ए सी गाडीचे चार्जेस सांगा उन्हाळा खूप आहे ना आणि चार दिवसापेक्षा जर दिवस वाढले तर चार्जेस काय होतील बरं बरं बरं हे सगळं पेमेंट तुम्हाला अॅडव्हान्स करावं लागतं का की नंतर केलं तरी चालतं की थोडे पैसे आधी द्यावे लागतात कसं काय असतं चार्जेसचं ठीक आहे मग तुम्ही कन्फम करा मला कन्फम गाडी हवीच आहे आणि फक्त इरटीगा अॅव्हेलेबल आहे का ती पण ए सी ह्याचा जरा मला एक परत फोन करा मग आपण चार्जेसबद्दल बोलू आणि मग तुमची पेमेंट मेथड सांगा मग आम्ही तुम्हाला पाठवतो पैसे हो चालेल चालेल हां